हो मी मोबाईलवर नियमितपा पणे न्यूज फीड वाचतो मी लोकसत्ता ए बी पी माझा आणि बी बी सी न्यूज मराठी यासारख्या चॅनल्स सबस्क्राईब केले आहेत त्यामुळे मला देश विदेशात घडणाऱ्या घडामोडी लगेच समजतात